थांबा थांबा काका मला येथेच उतरायचं आहे रिक्षातून किती झाले तुमचे अच्छा ठीक आहे माझ्याकडे सुट्टे पैसे तर नाही येत मला मिळतील का सुट्टे पैसे तुमच्याकडे देखील नाही आहेत का बरं कोणावर तरी विचारा ना प्लीज ठीक आहे घेऊन या तुम्ही मी रिक्षातच बसते तोपर्यंत त्यांच्याकडे पण नाही आहेत का ठीके थांबा सर मीच बघून येते नाहीतर मग आपण पुढे जाऊन ए टी एम कार्ड बघूयात तिथे निघतात का बघते मी पैसे ठीक आहे चालेल काका सुट्टे पैसे आहेत का तुमच्याकडे नाही आहेत का ओके ठीक आहे मग काका तुमच्याकडे आहेत का पाचशेचे सुट्टे नाही आहेत का अजून कुठे मिळेल का मला नाही का बरं ठीके बघा ना रिक्षावाले काका तुमच्याकडेच असले तर ठीक आहेत पैसे ओके ठीक आहे म आपण पुढे जाऊन एटीएम ए टी एम कार्डमधून काढून तुम्हाला पैसे तुमचे देते तुम्हाला